हॅलो नमस्कार हां माझं नाव ललित आहे आणि मी ठाण्याला नवीन र राहायला आलो आहे आपलं नाव काय साहेब सो साहेब नमस्कार मला जरा माहिती मला जरा माहिती हवी होती कारण मी नवीन इथं राहायला आलो आहे आणि मला माझ्या फॅमिलीला आहे ना जरा फिरायला वगैरे आणि जेवायला वगैरे बाहेर न्यायचं आहे तर तुम्ही जरा मला सांगू शकता का ठाण्यामध्ये असं काय वैशिष्ट्य आहे ठाण्याचं काय वैशिष्ट्य आहे जिथं मी कुटुंब घेऊन जाऊ शकतो फिरायला वगैरे ओके ओके ओके हां हां अच्छा त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे फक्त गार्डन आहे का अजून काही आहे

अच्छा अच्छा अच्छा ओके ओके आणि आणि खाण्यापिण्यासाठी काय कारण आमच्या घरात आहे ना सगळ्यांना आहे ना म्हणजे खायला खूप बरं वाटतं आणि त्यांना म्हणजे वेगवेगळे डिशेस त्यांना ट्राय करायला खूप आवडतं मग इथं काय वैशिष्ट्य काय ओके घरगुती जेवण जिथं चुलीवरती जेवण वगैरे ब बनतं वगैरे असं काय किंवा असं काय ढाबा वगैरे अच्छा तिथं म्हणजे घरगुती जेवण आहे तिथं अच्छा ओके आणि अजून काय वैशिष्ट्य वगैरे ओके ओके म्हणजे नेचर नेचरवाईज ओके निसर्गाचं पूर्ण निसर्ग आहे व्हेरी गुड आणि आता काय पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवंगार असेल हां हां आणि मी इथं ठाण्यामध्ये मॉलबद्दल खूप ऐकले आहे मॉल तुमच्याकडे नवीन नवीन मॉल्स वगैरे आहे त्याच्याबद्दल जरा तुम्ही सांगू शकता का प्लीज हां हां अच्छा ओके खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हा बाय बाय